पोहणे हा सगळ्यात मोठा व्यायाम आहे त्यामुळे शरीरातील काय होतं आहे आ तुम्ही जेव्हा पोहता तेव्हा तुमच्या शरीरातली सगळी हालचाल होते तुमच्या पायाची हालचाल होते तुमच्या हाताची हालचाल होते त्यामुळेच तुमचा मेंदूचीही हालचाल होती कारण पोहणे हा फक्त नुसता व्यायाम नसून तुमची शारीरिक क्षमता तिथे तपासली जाते पोहन् असा आता जेव्हा आपण गावाकडे उन्हाळ्याचं पोहायला जातो पोहून आल्यानंतर ज्या वेळेस माणूस वरती येतो आणि घराकडं जायला येतो त्या वेळेस अतिशय खूप जोराची भूक त्याला लागते याचं कारण काय असतं की पोहण्यामुळं स माणसाचा सगळ्यात जास्त व्यायाम होतो माणूस अतिशय त्यात एवढा रमून जातो की माणसाला कळतही नाही की आपण किती वेळ झालं पोहतो आहे किंवा आणि मग त्यात ती एवढं माणूस पोहतो पोहतो आपल्या एवढा शरीराचा व्यायाम होतो असा आपण ज्या वेळेस ग्राउंडवर व्यायाम करतो त्या वेळेस आपण थोडा करतो आणि लगेच आपल्याला इरेटेड होतं आणि आपण म्हणतो बस झालं आजच्या पुरतं बस झालं आता उद्या परत करायचंच आहे की आज कशाला एवढा करायचं पण पोहतानाच नसतं माणूस ज्या वेळेस विहिरीत उडी घेतो किंवा स्विमिंग टँकमध्ये उडी घेतो त्या वेळेस माणसाचं मनही भरत नाही शेवटी शेजारचा किंवा म्हणतो की च चला आता जाऊया बराच वेळ झाला आपण पोहतो आहे त्यामुळं माणूस सारखा पोहत असतो आणि त्यात भूक लागते त्यासाठी आहाराविषयी आपण काय केलं पाहिजे म्हणजे पोहायला जाण्याच्या अगोदर चा कसलं जेवण केलं त्यात आपण असं म्हणजे तेलकट तर काय खाऊ शकत नाही किंवा चांगलं धूसपूस असं चार पाच चपात्या खाऊन आपलं मस्तपैकी पोहायला जाऊया तेलकट बिलकट मस्तपैकी असं काय तर करता येत नाही त्यासाठी तुम्हाला थोडं दूध घेतलं पाहिजे किंवा डाईट चणे बिणे हे असलं काहीतरी घेतलं पाहिजे त्यासाठी तुमचा बॉडीचा स्टॅमिना इन्क्रिज होईल आणि जेवढा तुमच्या बॉडीचा स्टॅमिना वाढंल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल त्यापासून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो आता म्हणजे कसं आता तुम्ही जेवढं जास्त स्टॅमिना आता रनिंगचं कसं तुम्ही आज जर कधी तीन किलोमीटर पळाला आणि तुमचं प्रॉपर डाईट जर तुम्ही चांगलं घेतलं तर उद्या तुम्ही चार किलोमीटर पळू शकता तसंच पोहण्याचं आहे आज तुम्ही जर कधी अर्धा तास पोहू शकत असाल आणि अर्ध्या तासानंतर जर तुमचा बॉडीचा स्टॅमिना संपत असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं डाईट वाढवलं पाहिजे त्यात केळी बिळे असले पदार्थ खाल्ले पाहिजे मग त्या वेळेस तुम्ही पु मग नंतर पस्तीस मिनटं नंतर चाळीस मिनटं असं तुम्ही पोहू शकता जेवढा तुमचा स्टॅमिना वाढेल बॉडीचा खाल्ल्यामुळं जेवढी तुमच्या हा बायसेप्समध्ये ताकत येईल तेवढं तुम्ही जास्त पोहू शकता